तेरा आक्टोंबर एकोणीसशे शहाऐंशी सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद दोन सप्टेंबर दोन हजार सतरा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस पंधरा जनवरी दोन दोन हजार एकोणवीस